हॅलो बोला ना हो बोला ना हो का अच्छा तर तुम्ही तुमच्या घरच्या डिटेल्स सांगा म्हणजे कुठे राहता तुम्ही आणखी कसं कसं तुम्हाला पाहिजेत माझ्याकडे डिझाइन्स आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो तर तुम्ही तसं सांगा मला

अच्छा

हो तर मी आपले काम काम करणाऱ्या लोकांनी तुमच्या घराकडे पाठवते ते तिकडं पाहतील की तुम तुमचं घर कसं आहे रिव रिनोवेशन कसं होऊ शकतं मग मी तुम्हाला डिझाईन्स पाठवते व्हॉट्सअपवर ठीक आहे मग त्याच्यामधून तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं आवडतंय मग त्याच्याप्रमाणे मी बजेट सांगते की तुम्हाला किती पैसे लागतील ठीक आहे हे आम्ही बघून सांगणार ना की किती म्हणजे तुमचं स्पेस किती आहे किती वर्क करायला लागेल तर तू आम आमची टीम येईन तुमच्या घरी हो तर मी तुम्हाला डिझाइन्स पाठवते मग त्याप्रमाणे मी तुम्हाला बजेट सांगते मग तुम्हाला जे आवडतं आहे मग त्याचंच बजेट मी सांगणार तुम्हाला ठीक आहे हो हो हो हो ते सगळे आम्ही करून देणार मॉड्युलर किचन तुम्हाला जसं तुमचं गेट पाहिजे तसा पण तेच की बजेटवर आहे हो हो ते सगळं आम्ही करून देणार तुम्ही टेन्शन नको घ्या आम्ही येणार बघणार मग तुम्हाला सांगते आम्ही ठीक आहे हो आम्ही उद्याच येतो उद्याच येतो हो हो टाईमिंग आम्ही येव येणार दुपारी कधी पण दोन तीन वाजतावरी ठीक आहे हो हो हो हो ठीक आहे आम्ही बघतो आम्हाला जमणार का आम्ही सांगतो ठीक आहे थँक यू थँक यू